मी ऑनग्लाईन फिपकालवरून एक शॅम्पू वोगावला होता परंतु तो शाम्पू कंपनी सांगत होती कोत की तो शाम्पू असा आहे त्यानी केस काळे होत नाही ह्यानी केस लांब लांब होतात परंतु जेव्हा मी तो वापरला तेव्हा माझे सगळे केस एक एक करत जात होते आणि काही केस वाईटदेखील होत होते त्याच्यामुळं हा जो शॅम्पू आहे त्याचा मलाच काय कुणालाही काही फायदा होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि असं मला वाटते